आपण कुठनं बोलत आहे सर अच्छा ओके

एज ग्रुप म्हणजे मला तुम्ही असं म्हणजे एक फॅमेली आहे की फ्रेंड्स वगैरे सगळा असा फॅमेली वगैरेचं आहेत का ओक्के आणि तुमचं प्लॅन वगैरे कसं काय म्हणजे कुठच्या साईडला फिरायला जाणं वगैरे हिल स्टेशन माऊंटन्स वगैरे काय ओके ओक्के मग सर त्याच्यासाठी तुम्हाला मी महाबळेश्वर खूप चांगला स्पॉट आहे मग त्यासाठी लाईक सगळ्या गोष्टींसाठी आहे महाबळेश्वर हिल स्टेशनला वगैरे सगळं आहे सन सेट पॉईंट आहे तिथे सगळे परत अजून आपलं जे एक फेमस ब्रँड आहे मॅप्रोचं ते सुद्धा जे ते त्याच्यातसुद्धा असं ते प्रोडक्शन्स वगैरे आहेत परत स्ट्रॉबेरीज वगैरेचं हे आहेत तर ते गायडन्ससाठी तुम्हाला भेटू शकतं तिथे

ट्रॅवलर किंवा मिनीबस वगैरे आपण आरेंज करू शकतो

हां ते सगळं तुमच्या पॅकेजमध्येच असेल सर जर पॅकेज बुक केला असेल तुम्ही वेज नॉनवेज वगैरे सर मग ते तुम्हाला एक मिनिट बोलून घ्यावं लागेल आधी कन्फम करावं लागेल आधी कारण मग ते ऑलमोस म्हणजे सगळं वेजच असतं नॉनवेजमध्ये नाही आहे तेवढं फक्त पण लंच आणि बाकीचं सगळे याच्यामध्ये तुम्हाला बघावं लागेल ते मला विचारावं लागेल हां डिलक्स रूम वगैरे आहेत ते तुम्ही अॅज पर पॅकेज बुक कराल तसं आहे सर हां फोनवरती बुकिंग करू शकतो फक्त तुम्ही जरा इ एक म्हणजे जेव्हा प्लॅन कराल त्याच्या एक दोन तीन दिवस अगोदर सांगितलंत तर बरं होईल कारण जेव्हा मनसेक विकेणमध्ये जरा बुकिंग्स वगैरे फुल असतात त्यामुळे ते आधीच तसे तुम्हाला सर ट्यूजडे वेनसडे वगैरे सांगावे लागेल कारण विकेंड असल्यामुळं मग सगळे बुकिंग फुल होते हां हां तीन चार दिवस अगोदर करावं लागेल हां सर आहेत म्हणजे ते एक आमचा विला टाईपमध्ये तुम्हाला जर असं आहे म्हणजे दोन टाईप आहेत एक विला टाईपमध्ये पण तुम्हाला छोट्या फॅमेलीसाठी आहे म्हणून पूर्ण आणि एक रं रेसिडेन्शियल टाईपमध्ये पण येतं म्हणजे एक रूम्स वगैरेमध्ये असं कॉटेजमध्ये लॉजमध्ये वगैरे येतं

हां ते ते तुम्ही हां अॅड कं हां ऑड करू श् अॅड करू शकतो आपण त्या गोष्टीसाठी एक तुम्हाला रूम्समध्ये पण सर्विसेस वगैरे सगळं भेटेल ए सी रूम्स वगैरे आहेत परत सगळं अप्लायन्सेस वगैरे सगळ्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला वॉटर ईटर पण भेटेल त्याच्यामध्ये त्यासाठी वेगळं हे करावं लागा नको

हां म्हणजे ते एक गेम शो वगैरे पण हां आहेत आहेत म्हणजे एक आपण म्हणू शकतो रायडिंग वगैरे आहेत हॉर्स रायडिंग आहे तिथे हिल स्टेशन पॉईंट्सला हां हॉर्स रायडिंग आहे पण गो कार्टिंग वगैरे सगळं ते सगळं त्यात अरे ए म्हणजे असं एक आरेंज केलेले आहेत आपल्या पॅकेजमध्ये होऊन जाईल ते अॅड करून ओके सर अजून काय तुम्हाला विचारायचं आहे

ओक्के ओक्के सर ओके ठीक आहे तर हां थँक्यू